हां कल्पतरू होम अप्लायन्सेस आणि फर्निचरचाच नंबर आहे ना हां हो हो अच्छा मला ते कुलकर्णीने तुमचा नंबर दिला होता म्हणून मी फोन केला मला ना ए सी घ्यायचाय बघा हां तर मला तुमच्या दुकानामध्ये यायचं आहे तर तुमच्या दुकानाचा पत्ता मला व्हॉट्सअप करता का हो जमतानगर जवळचं आहे माझ्या घरापासून बघा हां हां मी माणिक माणिक चौकात राहते बघा इथे ब बार्शी रोडवर हां बरं मला हे सांगा की माझं फ्रीज पण खराब झालं होतं तर फ्रीजही घ्यायचं आहे मला तर तुमच्याकडे प्राईस रेंज काय आहे फ्रीजची म्हणजे माझं बजेट बघा वीसहजारापर्यंतच आहे फ्रीजसाठीचं तसं तर माझा विचार आहे दोन डोअरचा पण माझ्या बजेटमध्ये बसलं पाहिजे बघा वीस हजारापर्यंत येईल का दोन डोअरमध्ये अं अच्छा वन डोअवरचंच वीस हजारपर्यंत आणि मग दोन डोअरचं किती पंचवीसपर्यंत जाईल का पंचवीस तीसपर्यंत हां हां बरं ऐका ना माझा एक इशू आहे असा म्हणजे की माझ्याकडे ऑलरेडी एल जी चं एक सिंगल डोअरचं आहे बघा सध्या फ्रीज पण ते नां मला आता एक्सचेंज करायचा विचार चालतं एक्सचेंजवर तरी किती रुपये कमी होतील

हो हो हां हां हो हो अच्छा मग तसं की मग हां बोला ना हो आत्ताच नवीन घरात शिप्ट झालेय पण ते कसं थोडासा प्रॉब्लेम येतोय बघा फ्रीजमध्ये सतत पाणी गळतंय त्याचं आणि मला नवीनच बदलायचा विचार चालूय म्हणूनच मी बघत होते फ्रीज नवीन घेण्याचा विचार

हो ए सी तरं मला नवीनच घ्यायचंय बघा कारण की तो नाहीच आहे आमच्याकडे आणि इथे कसं आमच्या रूम मोठे मोठ्याल्या आहेत तर मग फॅनमध्ये कसं होतंय फॅनची तेवडी हवा लागत नाहीये सगळ्या रूममध्ये हां बजाज चं कंपनीचां आहे का बजाज कंपनीचां हां हां हां तेच होतंय बघा तेच होतंय आता मी जे जिथून घेतला ना आमचा फ्रीज तर ते काहीच कस्टमर सपोर्ट तर देत नाहीये बघा व्यवस्थित ते रिपेअर करायलासुद्धा येत नाही आता मी किती फोन लावून झाले त्यांना हां हो ते तर आहेच बघ चालेल चालेल अच्छा टीव्हीचा बघा सध्या तर विचार नाही कारण की टीव्ही आहे माझ्याकडे जो आहे तो तर चांगल्या चांगला आहे सध्या त्यामुळे फ्रीज आणि ए सी चाच विचार होता माझा तरी मी एकदा बघून घेते तुमच्या दुकानात येईलच मी शनिवारी रविवारी उघडं असतं का कारण की सुट्टी मला तेव्हाच असती ब ठीक आहे मग मी शनिवारी येते ना शनिवारी येते हां हां हां अच्छा अच्छा हो हां हां म्हणजे तुमचा माणूस आम्हाला घरपोच म्हणजे तुमच्याकडूनच अच्छा हम्म हां हां चालेल चालेल मी उद्या नक्की येते आता उद्या शनिवारच आहे बघा रविवारी तुमचं बंद असतं म्हंटल तुम्ही चालेल हां हां हो हो चालेल चालेल मी येते तसं येऊ येऊनच बघते प्रत्यक्ष आणि मग आपण तसंच बघूया हो हो हो हां हां हो चालेल चालेल नाही एकदा प्रत्यक्ष येऊनच बघते म्हणजे मला प्रॉडक्ट आवडलं की त्याच दिवशी मला घेता येईल विकत मग हां हो हो ठीक आहे ठीक आहे ठेवते ठेव ठीक आहे चालेल ठेवा